अशी पाच उपयुक्त ॲप्स आहेत जी मला दररोज मदत करतात व्हॉट्सॲप टेलिग्राम यूट्यूब टेक्स्टबुक आणि कॅम स्कॅनर वॉट्सअपवरनं मला रेग्युलर अपडेट कळतात टेलिग्रामवरनं मला माझ्या अपडेट एक्झामचे अपडेट मिळतात यूट्यूबवरनं मी माझ्या एक्झामची लेक्चर बघू शकतो टेक्सबुक नावाच्या ॲपवर मी मॉकटेस्ट देऊ शकतो एम पी एस सी रिलेटेड आणि कॅम स्कॅनरच्या ॲपवर आणि किंवा पी डी एफ स्कॅनर नावाच्या ॲपमधून मी पी डी एफ वाचू शकतो पी डी एफ शेअर करू शकतो